देवघरातील नैवेद्याच्या वाटीत ठेवलेलं पंचामृत पाहिलं की मला आठवण होते ती श्रीयुत बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शेलारखिंड या ऐतिहासिक कादंबरीची पंचामृतातील पाच सुंदर गोष्टींचा मिलाफ हा सुद्धा जसा सुंदर असतो त्याप्रमाणेच अनेक अनुपम वैशिष्ट्यांचं मिश्रण असलेली ही शेलारखिंड तशीच आहे चविष्ट पौष्टिक आणि पवित्र ह्या पंचामृताचं बलस्थान म्हणजेच दूध आहे ते शिवकालावर आधारलेलं या कादंबरीचं कथानक सारा शिवकाल तसा रोमहर्षकच मनाला स्फुर्ती देणारा बाबासाहेबांनी अशाच एका किंचित वास्तवकथेला कल्पनारम्यतेचा असा काही चपखल पेहराव चढवला आहे की ही कथा काल्पनिक आहे हेच मुळी वाचक विसरून जातो एक धाडसी डोंबारी सर्जा आणि त्याची तितकीच बेडर बायको कस्तुरा यांचीही कथा आहे माणसांची पारख असलेले शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक या दोघांचे हे गुण हेरतात त्यांना प्रेमानं आपलंसं करतात गुणी गुणित्तम वेत्ती हे अगदी खरं आहे पुढे हेच डोंबऱ्याचं जोडपं आपल्या कर्तृत्वानं शिवकालातील एक अजोड पान लिहून काढतात किल्ले रायगड शिवाजी महाराजांची राजधानी अतिशय बेलाग आणि बलाढ्य अशा ह्या रायगडाचा तितकाच दुर्गम भवानी कडा या कड्यावर चढायची हिंमत होई ती फक्त वाऱ्याच्या झोताला आणि तिथून उतरायची हिमंत होई ती फक्त पाण्याच्या धारेला तरीही सर्जा हा भवानीकडा चढून जातो केवळ हातापायांच्या जोरावर आणि कस्तुराच्या पाठिंब्यावर कस्तुराचं साहस तर याही पेक्षा भयंकर दोन गडावर बसविलेल्या दोन अजस्त्र तोफा तोफांपाशी असलेला जागता पहारा तोफांच्या तोंडावर बांधलेला दोर खाली खोल दरी आणि ह्या दोरावरून चालत जायचं हे म्हणजे अगदी खालून आगवर आगच आग चहूबाजूनी असंच होतं कस्तुरानं हे आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीरित्या पेलूनही दाखवलं ती दोरावरून चालत तर गेलीच पण पुढे ह्या दोघांनी मिळून दोन्ही गडावरच्या तोफा खिळे ठोकून निकामी केल्या अवघं पावन म मावळ भयमुक्त केलं आणि हा सारा प्राणघातक खेळ कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता त्यांचं हे असामान्य कर्तृत्व मुळातच सुंदर असणाऱ्या एखाद्या युवतीनं देखणे अलंकार परिधान केल्यावर जसं तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं त्याप्रमाणे ह्या खिळवून ठेवणाऱ्या कथानकाला साज लाभला आहे तो बाबासाहेबांच्या भाषा सौंदर्याचा मराठी भाषेतले सारे अलंकार सारे रस साऱ्या भावना यांची उधळण करीत लेखकांनं प्रत्येक घटनेचं प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक स्थळाचं अगदी शब्द चित्रात्मक वर्णन केलं आहे बाबासाहेबांचे शब्द कधी हस्तासारखे कोसळतात कधी इंद्रधनुसारखे अलगद उमलतात तर कधी प्राजक्ताप्रमाणे हळूवार टपटपतात मावळ मुलखातल्या वादळवाऱ्याचं वर्णन करताना त्यांची लेखणी जणू शिवशंकराचं तांडवनृत्य करते सर्जा कस्तुराचा मुग्ध प्रणय रंगवताना ती श्रीकृष्णाची रासक्रीडा करते आणि शेवटी सफदरजंग सलाबतजंग या तोफांचा आणि साऱ्या मोंघल सैन्याचा धुव्वा उडवताना हीच लेखणी भस्मासुराबरोवर नाचणाऱ्या मोहिनीचा आवेश धारण करते निसर्गाचं दर्शन असो मानवी भावभावनांचं चित्रण असो मानवी कर्तृत्वाचं वर्णन असो नाही तर युद्धाचं विवरण असो बाबासाहेबांची प्रतिभा प्रत्येक वेळी अधिकाधिक बहरत जाते त्यामुळेच उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् दण्डिनः पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा ह्या सुभाषितात माघाच्या जागी बाबासाहेबांचं नाव घालण्याचा अनिवार मोह मला होतो हे पुस्तक जितकं वाचनीय आहे तितकंच ते प्रेक्षणीय सुद्धा आहे विश्वविख्यात कलामहर्षी श्रीयुत आचरेकर यांनी ते चितारलेली यातील सर्व चित्रं केवळ अप्रतिम आहेत मराठी वाचता न येणाऱ्या किंवा एखाद्या निरक्षराला देखील केवळ चित्रं पाहून ही कथा समजेल एवढी ती प्रत्ययकारी आहेत चित्र बहुरंगी असो की काळ्या पांढऱ्या रंगात असो प्रत्येक चित्रात थ्री डायमेन्शनल इफेक्ट जाणवतो बोथाटी फिरवणाऱ्या कस्तुराची लय भवानी बुरजाकडे उत्सुकतेनं जाणाऱ्या हिरोजींची लगबग बक्षीबहादुराच्या दरबारात नृत्य करणाऱ्या नृत्यांगनांची गती आणि डोंगरावरून कोसळणाऱ्या तोफेच्या चाकांचा वेग केवळ रेषांच्या फटकऱ्यांनी साधलेली ही किमया पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो केवळ कस्तुराच्याच किती विविध भावमुद्रा आचरेकरांनी रेखाटल्या आहेत कोसळणारा पाऊस उत्सुकतेनं न्याहाळणारी निरागस बालिका सर्जाकडे लज्जित नजरेनं पाहणारी नवयुवती कडा चढताना सर्जाचे पाय सुटल्यावर भयकंपित झालेली अर्धांगिनी तोफेच्या छिद्रात खिळा ठोकणारी रणरागिणी आणि शेवटी सारं काही भरून पावलेली तृप्त गृहिणी फक्त कस्तुराच्याच नव्हे तर साऱ्यांच्याच भावना तेवढ्याच ताकदीनं चित्रित केले आहेत पुरंदऱ्यांचे शब्द आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभं करतात तर आचरेकरांची चित्रं आपल्याला जणू कथा सांगतात या सर्व वैश वैशिष्ट्यांपेक्षाही मला या पुस्तकात जाणवली ती यात व्यक्त केलेली धगधगती राष्ट्रनिष्ठा रूढार्थानं शिवाजी महाराजांच्या काळात राजेशाही होती पण ही राजेशाही एकाधिकारशाही नसून लोकशाहीचा अनुनय करणारी होती हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होतीच पण ह्या लढ्यात अगदी सामान्य माणूस सुद्धा किती एकरूप झाला होता हे पाहून मन अभिमानानं भरून येतं न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने असा प्रत्येकाचा ठाम निर्धार होता स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दऱ्याखोऱ्या तुडून माणसं गोळा करणारे बहिर्जी नाईक असोत स्वातंत्र्य रक्षणासाठी अजिंक्य गड बनविणारे हिरोजी इंदुलकर असोत किंवा स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणारे सर्जा कस्तूरा असोत राज्यातल्या प्रत्येकालाच वाटत होतं हे राज्य माझं आहे हा राजा माझा आहे आणि राजालाही प्रत्येक प्रजाजन हा आपल्या कुटुंबातील एक घटकच वाटत होता प्रत्येक रा प्रजेला राजाचा अभिमान होता तर राजाला प्रत्येक प्रजेचं कौतुक होतं राजा शत्रुच्या तावडीत सापडताच तेली वारकरी पोतराज पाटील सारे सारे व्याकूळ होत होते आणि राजाची सुटका होताच आनंदानं बेभान होत होते या पुस्तकाचं नेमकं वेगळं पण आहे तरी कशात जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते या पुस्तकात तर आहेच अनादि कालापासून चालत आलेला सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील संघर्ष शेवटी सत्याचाच विजय हेही या पुस्तकात आहे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी चिमूटभर जिद्दी लोकांनी बलाढ्य शत्रूला दिलेली टक्कर यात वर्णिली आहे आणि यामुळेच हे पुस्तक एखाद्या काळाच्या बंधनात अडकत नाही त्याला एक चिरंतन शाश्वत मूल्य प्राप्त झालेलं आहे यात सनावळीत गुंतलेला निरस इतिहास नाही ठराविक भावनांची चौकट नाही किंवा अतिशयोक्त कल्पनांची आतषबाजीही नाही यात आहे ती फक्त जीवन कसं कृतार्थपणे जगावं हे सांगणारी एक चिरंजीव प्रेरणा त्यामुळे सफदर हाश्मी ह्या शायरांनं म्हटल्याप्रमाणे किताबे कुछ कहना चाहती है तुम्हारे पास रहना चाहती आहे अगदी खरं आहे माझ्या मनात घर करून बसलेली ही शेलारखिंड मला नेहमीच आनंद देते उमेद वाढविते आणि आपणही काही करू शकतो असा विश्वास जपत असते